जे रानिंगला लागणारे आपण म्हणतो की चांगल्या कंपनीचे शूच घ्यायला हवे पण ते कंपनी जसं म्हणतात तसं काही रिअलमध्ये होत नाही कारण मासं तसं घडलेलं आहे मी आदिदास कंपनीचे शूज घेतले होते ते सांगताना तर खूप चांगलं सांगितले याची पकड अशी आहे याचं स्मूथ आहे चांगलं वाटेल रनिंग करायला त्रास होणार नाही पण ॲक्च्युली ते शूज घातल्यानंतर त्या शूचमुळे मला त्रास व्हायला लागला पायाला चावायला लागला फोड यायला लागले त्याच्यातून हवा पास नव्हती होत बिलकुल असं गर्मी गिजगीज व्हायचं आतमध्ये पायाला तर त्या शूजपासनं मला खूप साईड इफेक्ट पण झाले पायाला माझ्या स्किनवर तर मला त्या शूजची क्वालिटी पण नाही आवडली आणि म्हटलं तर चालेल की खराबातल्या खराब तो शूज असल्यासारखं माझं मला असा अनुभव आलेला आहे